मी माझ्या मुलांसोबत किंवा मित्र खूप जागी जास्त जातो वेगवेगळ्या जागी फिरायला आणि सहाजिकच आहे की मित्रांकडे माझ्या मित्रांकडे नातेवाईकांकडे जाणार मी आता मी ही सवय लावून घेतलेली आहे की मी तर मी माझ्या मुलांना मित्रांकडे त्यांच्या मित्रांकडे माझ्या नातेवाईकांकडे आजी आजोबाकडे मोठ्या वृद्धांकडे घेऊन जातो आनि त्यांना ही सवय लागलीच पाहिजे कारण की त्यांना खूप काही असे याच्यामधून नवीन शिकायला भेटू शकते नवीन नवीन माणसांंचे त्यांना ओळख होते ज्या की त्यांना भविष्यामध्ये खूप कामी येऊ शकते ते असे इनट्रोट नाही ते एकश्रोट टाईपच्या माणसं असतात जे त्यांच्या लाईफमध्ये असे ह्या एक असा गुण आहे जो त्यांना खूप कामाला येईल त्यांनी शांत शांत दिसणार बोलके असणारे मी त्यांना सगळ्या गोष्टीतलं अंतर लवकरात लवकर कळेल त्यांना असं सामाजिक ज्ञान कळेल त्यांनी असं फ्रीली होते लोकांसोबत बोलायला मित्रमंडळी असतील त्यांचे मुलं असतील नातेवाईक नातेवाईकाचे त्यांचे मुलं किंवा माझे माझ्या आ बा मुलं याचे मुलं ते सगळे मिळून एकत्र राहतील त्यांच्यामध्ये समवायिकपणा वाढेल तर ते चांगलं असेल त्यांच्यासाठीच त्यांना खेळायला अजून काही जोडीदार भेटतील ही एक चांगली गोष्ट आहे आणि याची सवय लावून घेतली पाहिजे